मी सध्या एक शिक्षिका आहे पण माझ्या जर लेखनावर कोणाचा प्रभाव असेल तर विजया वाड या लेखिका आहेत मराठीतल्या त्यांचा खूप प्रभाव आहे विजया वाडांची ओळख सांगायची झाली तर निशिगंदा वाड अभिनेत्री निशिगंदा वाड त्यांच्या त्या आई आहेत त्यांच्या लेखनाचा निश्चितच माझ्यावर प्रभाव पडला आहे पहिली त्यांची कादंबरी वेगळी ही जेव्हा मी वाचली होती तेव्हा त्यांच्या लेखनाचा खूप प्रभाव माझ्या मनावर पडला त्याच्यानंतर जीवन हिंदोळा असं हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला खरंच कळलं की लेखन काय असतं आणि लेखनाची कला ही किती उत्कृष्ट असते त्यांचं वाचन जेव्हा मी केलं तेव्हा प्रत्यक्ष चित्र माझ्या डोळ्यासमोर उभरल उभं राहिलं आज जे काही मी लिहीते आहे त्याच्यावर जर कोणाचा प्रभाव असेल तर तो विजया वाडांचा आहे आणि माझे लेखनाचे जर मार्गदर्शक कोणी असतील आणि आदर्श असतील तर त्या विजया वाड आहेत